सर्वप्रथम पाणी पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय आपल्या आयुष्यात काहीही होत नाही आणि त्यानंतर तुम्हाला नळाचे पाणी मिळते का तर हो नळाचे पाणी आमच्या इकडे मिळते आमचे इथे एम आय डी सीमधनं पाणी पुरवले जाते एम आय डी सी पाइप लाईन्सवरनं आणि ते खूप स्वच्छ असते कारण एम आय डी सीने आमच्या इकडे ठिकठिकाणी फिल्टर लावले आहेत पाण्याचे फक्त पावसाळ्यात कधी कधी धूळ किंवा माती येते का कारण कधी पाईप वगैरे फुटतात किंवा पावसाळ्याचं कसं ते डोंग डोंगराचं माती येते पण ते कसे फिल्टरमुळे ते क्लीन होते आणि जर आपल्या जीवनात पाणी नसेल तर आपलं आपल्या जीवनात काहीच नाही कारण तुम्हाला तर माहीत असेल तर मोठ्या मोठ्या बिल्डींग्स तयार होतात पण तिथे पाणी नसल्या कारणाने तिथे कोणी फ्लॅट घेत नाही किंवा तिथे कोणी रहायचा विचार करत नाही कारण स्स आपल्याला आपली दिवसाची सुरु सुरवात जरी करायची असेल तरी आपल्याला पाणी लागतेच आपल्याला साधे हात पाय किंवा तोंड धुवायचं असेल तर आपल्याला पाणी लागतं आपल्याला आपले कपडे धुवायला पाणी लागतं आपल्याला काही आपल्या घरात काही साफ करायचं असेल तर आपल्याला पाणी लागतं आपण आपल्याला जगायला पाणी लागतं पाण्याशिवाय आपण कुठलंही जेवण बनवू शकत नाही किंवा पाण्याशिवाय आपण जर आपण पाणी प्यायलं नाही ना तर आपण फक्त तीन दिवस जगू शकतो विदाउट पाणी किंवा आपण कुठे डोंगरा डोंगराळ भागात गेलो किंवा फिरायला गेलो तर पाणी नसलं की आपली चिडचिड होते आपल्याला गारवा भेटत नाही तर पाणी हे जीवन आहे आणि स्वच्छ पाणी कसं आता आमच्या ठिकाणी तर स्वच्छ पाणी भेटतंच पण गावोगावी जिथे पाणी पोहचत नाही तिथे लोकं ग्राउंड वॉटर वापरतात बोरिंग किंवा विहिरी खोदतात ते पण विहिरी वगैरे खोदण्याची जुनी प्रथा परंपरा आहे त्यांची तर तसं ते पाणी आपल्याला मिळतंच आणि पाण्याशिवाय आपलं जीवन नाही